नमस्कार प्रवासाला जाणं प्रवास करणं हे तर मला खूप खूप आवडतं परंतु प्रत्येक वेळेला प्रत्येक प्रवास आणि त्या प्रवासातला अनुभव हा चांगला असेलच असं नाही वाईटच असेल असं पण नाही दोन्ही बाजूनही आपल्याला अनुभव नक्कीच येतो पहिला मी चांगला अनुभव सांगतो की जेव्हा मी प्रवासाला एका गेलो आणि तेव्हा एका प्रथितयश कंपनीमधे चांगल्या पदावर मी कार्य करतो हे सांगितलं तेव्हा सहप्रवासांची माझ्याकडे बघण्याची नजर भावना खूप चांगली आणि बदलली गेली परंतु माझ्याच बरोबर एक वयोवृद्ध प्रवासी होते ज्येष्ठ नागरिक आणि त्यांना थोडंसं वयोमानाप्रमाणे हालचाली करताना निर्बंध होते परंतु त्यांना कोणी मदत करत नव्हते आणि मला हा भेदभाव जाणवला आणि मी असा विचार केला की आपले ते सहप्रवासी आहेत जोपर्यंत ते आपल्यासोबतएत तोपर्यंत आपल्याला जेवढं जमेल तेवढी आपण त्यांची काळजी घ्यायचीचे कारण प्रत्येकाला या उतारवायात जायचंच आहे हे तर निसर्गाचा नियम आहे त्यामुळे मला हा भेदभाव थोडा खटकला पण नुसता खटकला नाही तर त्यावर मी काय करू शकतो असा मी विचार करून त्या व्यक्तीला आधार देत शारीरिक आणि मानसिक त्यांना कायम माझ्याबरोबर जेवढं मला फिरवता येईल त्या ठिकाणी त्यांना त्यांना सोबत दिली आणि सहप्रवासी म्हणून माझं मी कार्य केलं मी हे केल्यानंतर माझे इतर सहप्रवासी त्यांनाही चांगल्या अर्थानी जोश आला आणि त्यांनी पण नंतर त्या ज्येष्ठ नागरिकाला सोबत द्यायची त्यांच्याबरोबर फोटो काढायची अशी स्फूर्ती दिली आणि एकंदरीत प्रवास चांगला झाला खूपदा असं घडतं की आपण प्रवास मुंबईबाहेर महाराष्ट्राबाहेर करतो तेव्हा भाषेच्या भिन्नतेमुळे किंवा आपल्याला ती भाषा न आल्यामुळे कधीकधी अडचणींचा सामना होतो आणि तिकडचे चालक वाहनांचे ते आपल्या भाषेमधेच बोलण्याचा आग्रह ठेवतात त्यामुळे कधी कधी एक भेदभावासारखी परिस्थिती निर्माण होते परंतु तोही एक वेगळा अनुभव म्हणून आपण त्याच्याकडे चांगल्या पद्धतीनी पाहिलं तर तोही मार्ग निघून जातो त्यामुळे हे असे वेगवेगळे अनुभव मला या प्रवासामध्ये नक्की आले आणि त्याचा मी आनंदच घेतला धन्यवाद